हॅलो बोला बोला काय करत आहे हो का तुम्ही इकडे फिरायला आला आहे का हो मी पण आली आहे फिरायला मला काही इकडला माहिती नाही आहे तुम्ही सांगू शकता का इकडला

इकडे किती खर्च किती येतो इकडे फिरायला यायचा नाही खर्च किती येईल म्हटलं फिरायला आलं तर असं इथं पाहण्यालायक काय आहे किती दिवसाचा पोळा असतो हो का छान असतो का हो का आम्ही इच्छुक आम्ही इच्छुक आहो पाहायला यायसाठी मला आवड आहे पाहायला यायची तर मी पोळ्या तर मी पोळ्याला पाहायला येईल हो का हो का अजून काय म्हणता हो का जेवण वगैरे झाला आहे का चाय नाश्ता ठीक आहे मग हो